मी पेट्रोल पंपवर काम करतो आणि पेट्रोल पंपवर काम करतो पेट्रोल पंपवर तीन शिफ्टमध्ये ड्युटी आहे सकाळ नाईट सकाळ पाळी दुपार पाळी आणि रात्र पाळी तिन्ही तिन्ही शिफ्ट या आठाआठ तासाच्या आहे फक्त रात्री पाळी ही बारा तासाची आहे आम्हाला काम असलं की आम्ही दुपारच्या पाळीला जातो दिवसभर काम असलं तर रात्रीच्या पाळीला जातो आम्ही एकूण तिथं अकरा जण काम करतो भारत पेट्रोलियमवर मी काम करतो आम्ही तिथं सहासहा तासाच्या ज्या शिफ्ट आहे त्यातही काम करतो तिथं बरेचसे कामं करतो टँकर खाली करणे पेट्रोल सेल करणे तसेच सीएनजीसुद्धा आमच्याकडे आलं आहे तर सीएनजीसुद्धा आम्ही आता लोकांना उपलब्ध करून दिला आहे तर ते पण आम्ही सी एन जी लोकांना त्याची सुविधा देऊ शकतो